भारतीय राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल मला खूपच आदर आहे लोकशाही म्हणून भारताच्या ज्या गोष्टी आहेत त्यात भार लोकशाही म्हणून भारतामध्ये जी निवडणूक घेतली जाते आणि निवडून नेता दिला जातो ही फार चांगली बाब आहे त्यामुळे एका यामध्ये कुठलाही हुकुमशाही नाही लोकशाहीने निवडलेला नेता हा जर सगळ्यांच्या गरजा भागवत असेल सगळ्यांना समजून घेत असेल ते ही नक्कीच चांगली बाब आहे पण सगळ्यात न आवडणारी गोष्ट म्हणजे याच निवडणुकांमध्ये लोकशाही मार्गाने निवडणूक होत नाही तर दबावशाही मार्गाने बऱ्याच जणांवर लादलं जातं अमुक अमुक नेत्यालाच मत द्यावं अशी त्याच्या त्याला दमदाटी करण्यात येती ही स सगळ्यात नावडती गोष्ट आहे माझे आवडते राजकीय नेते म्हणजे मोदी तर आहेतच मी महाराष्ट्रातली असल्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस जे आत्ताचे नवीन मुख्यमंत्री पुन्हा झालेले आहेत त्यांच्याबद्दलही मला खूप आदर आहे आणि ते त्यास ठिकाणी आलेले आहेत याचा मला खूप आनंद आहे मला जर त्यांना भेटायची संधी मिळाली तर मी त्यांना तुम्ही राजकारणात का आला हाच पहिला प्रश्न विचारेल कारण एक उत्सुकता असते की सध्या भारतातलं राजकारण हे कुठेतरी भरकटत चाललेलं आहे आणि अशा राजकारणातही हे दोघं कसे टिकून आहेत हे मला जाणून घ्यायची खूप जाणून घ्यायला खूपच आवडेल